हो हो ए एस पी एम

हो बरं बरं सेकंड सेमिस्टर संपलेला आहे त्याच्यानंतर पंधरा दिवस तुम्हाला सुट्टी मिळणार आणि ताबडतोब थर्ड सेमिस्टर सुरु होणार आणि थर्ड सेमिस्टरची फी आहे टोटल पस्तीस हजार ठीक आहे त्या पस्तीस हजारामध्ये तुमचं थर्ड सेमिस्टर पूर्ण होणार त्याच्यामध्ये म्हणजे अकॅडमिक आहे तुमचं ह्याच्यामध्ये तुमचे को करिक्युलम ऍक्टिव्हिटीज ठीक आहे आणि येताना सगळं व्यवस्थित म्हणजे सामानासहित आणायचं कारण नंतर पुढील दोन महिने तुम्हाला घरी जाता येणार नाही तर मग हा सगळ सगळ नाही नाही नाही नाही फक्त गॅदरिंगच्या वेळा तुमचे पँरेंट अलाऊड आहेत बरोबर हा पास मिळेल त्यांना हो नोट्सची चौकशी तुम्हाला तुमच्याच लेव्हलनी करावी लागेल कारण आम्हाला तर काही ते माहिती नाही नोट्सचं ट्युशनचं वगैरे आम्ही सांगू शकतो पण नोट्सचं नाही सांगू शकत नाही नाही ट्युशनची फी वेगळी राहील आता ट्युशनची फी अजून तर काही आम्ही ठरवलेलं नाही आहे तुम्ही या जसे थर्ड सेमिस्टर जसं सुरु होईल तसं तुम्ही या मग आम्ही तुम्हाला सांगून देऊ हो हो चालेल एक्झाम नाही नाही एक्झाम नाही होणार तर ट्रीपचा विचार चालू आहे ब्रेक घेऊन येस येस हो हो हो हो हो ठीक आहे हा चालेल येस येस येस बाय